लहाणपणी मुली खेळ भांडवले खेळत होत्या तेव्हा त्या भुलबी वगैरे सजवत होत्या त्यांच्यासाठी कपडे तयार करणे आणि त्यांच्यासोबतच मुलं पण होते मग ते काही मुलं दुकानदार बनत होते काही काही दुकानदार बनत होते काही त्यांच्यासाठी सामान आणून खरेदी खरेदी करून देत होते आणि मुलीना भुलबा भुलबी खेळ खेळणं त्यांच्यासोबतच मग त्या काही काही वर्षाच्या नंतर त्याच्या त्याच्यामध्ये बदल झाला आणि मग नंतर मुली काही लंगडी खो खो खेळत होत्या त्याची लंग लंगडी खो खो खेळता खेळताच मग मु मुलांच्या पण सु खेळण्यामध्ये बदल होऊन मग मुलंसुद्धा क्रिकेट कबड्डी खेळ खेळत होते आणि आता तेच त्यांच्यामध्ये